हा महाराष्ट्रात महाराष्ट्र दर्शन करायचं आहे का तुम्हाला महाराष्ट्र दर्शन करायचं आहे तर तुम्हाला महाबळेश्वर आहे फिरायचं ठिकाण उन्हाळ्यात कसं थंड वातावरण राहते तिथे तिथे राहण्याची सोय चांगली आहे पुण्याला आहे ते कार्ला रिसॉर्ट पाहण्यासारखं आहे तिथेही राहण्याची सोय आहे आणि डुंगेश्वरी पर्वत आहे नेपाळ आहे एवढ्या ठिकाणी आहे फि फिरायचे पाहण्याचे स्थळं हो हो राहण्याची सोय आहे हो गाईड मिळेल ना तुम्हाला हो हो आहे ना आहे आहे या तुम्ही सगळं का म्हणजे माहिती मिळून जाईल तुम्हाला न दाखवते नाही ते स्थळं आणि फिरायला माहिती देतील त्या स्थळाची मुलांनाही माहिती सांगतील न पूर्ण हो आहेत ना वाघ आहेत पण असं म्हणजे तिकडे जाऊ देत नाही पण दुरून पाहता येईल तुम्हाला आणि बोरधरण आहे तिथे म्हणजे फिरायलाही खूप छान आहे आणिसात दरवाजे आहे बोरधरणचे जास्त पाणी झालं तर कसं सोडायचं काय सोडायचं कुठून पाणी जाते हे तुम्हाला माहीत पडेल माहिती देतीलआणि तिथे मच्छा म्हणजे खूप टाकतात आणि ताज्या मच्छा पण मिळतात हां ठीक आहे ताई